आजचे फॅशन खूप बेकार आहे मला पहिलेचे पूर्वीचे कपडे आवडतात आवडतात हवना यार आजचे कापडे इथून फाटले आहे तिथून फाटले आहे अस्से आहे तस्से आहे ह्या पुराने कपडे बघितले का किती चांगले वाटतात पूर्ण कव्हर सिलिकॉनवाले रेशमी ढाल रेशमी डोर वाले हवना यार आजकालचे कपड्याम मत हे म हे ना हो ते आपले सूट वूट आहे जे आहे चांगले पण बाकीचे आपण म्हणा ॲस्थेटिक कपडे ते ढिलेढाले झोल्लर कपडे ते आपल्याला नाय आवडत ते कमरेवरून वेस्टर्न डेस ड्रेस आजकाल पोरी वेस्टर्नच घालतात न बेमतलबचे फालतूचे वेस्टर्न कपडे इथून फाटले इथून शॉर्ट आहे इथून तस्से आहे बेमतलबचे ते आवडत नाही आपल्याला आपल्याला पूर्ण ट्रॅडिशनल ड्रेस पाहिजे लाचा लेहेंगा साडी कुर्ती किती चांगली वाटते लोक कुर्त्यांमध्ये आजकालचे हे थर्ड क्लास कपडेत साले मी तर आपल्या ट्रॅडिशनल वेअरमधेच जातो बा कपडे घ्यायसाठी मला ट्रॅडिशनल आवडते तर हाव न ते छपरी कपडे कोण घालणार आहे यार हो ना यार आपल्याला ट्रॅ